आमच्या गावात दर आठ दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो आहे मारुतीच्या मंदिरापशी भरपूर जागा असल्यामुळे तिथचं बाजार भरवला जातो आहे ग्रामपंचायतीचं तिथं जागा आहे तर तिथं संध्याकाळी चार वाजल्यापसून भाजीपाला याय सुरुवात होते आमच्याकडे म्हणजे संध्याकाळ आठ वाजू आठ नऊ वाजोस्तोर संध्याकाळचाच बाजार असतोय त्यामध्ये भाजीपाला वांगी कपडे असं वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ सगळं विकायला येते फळे

बांगड्या वगैरे सगळं स्टॉल टाकून भजी स्टॉल टाकून असे प्रत्येक वेगवेगळं प्रकारचं बाजारात विकायला येते त्यामुळे आम्ही संध्याकाळचाच बाजार करायला जातो तिथं तर छान वाटत आहे सगळं कामबिम आवरून निवांत आम्ही बाजारात जात असतोय बाजारा असं गर्दी फुल्ल होत्या सगळीच संध्याकाळचीच येतेत बाजारला दिवसभर कोण नसतंय आमचा गाव भाग असल्यामुळे संध्याकाळचाच बाजार भरतो आहे आणि छान लायटी बियटी असतेत्या दिसतंय असं स्वच्छ छान माळवं चांगलं असतंय शेजारील शेतातील सगळे म्हणजे शेतकरी माल आणतेते काही लोकं बाहेरचे पण घेऊन येतात माल चांगला असतोय वाटाणा वांगी शेवग्या शेंगा असे चांगले चांगले असते ते त्यामुळं आम्ही सगळी खरेदी आठवड्याची खरेदी करून बाजार येतो